भारतामध्ये प्रमुख व्यवसाय शेती असल्यामुळे भरपूर ठिकाणी शेती केली जाते तरी शेतीला आता खूप कमी प्रमाणात केल्या जाते जुने लोकं शेती करायला जातात आणि नवीन जे पिढी आली आहे ते शेतीला घेऊन चालत नाही मागास धरायला सरतात कारण शेतीमध्ये आता योग्य मोल भाव मिळत नाही आमच्या शेतीमध्ये ऊस लावला जातो सोयाबीन असते तुरी असतात आणि भरपूर प्रकारची भाजीपालाही लावल्या जातात परंतु एवढं लावूनही जो मोल भाव आणि जे मेहनत लागते त्या मेहनतीला फळ मिळत नाही भारतामध्ये भरपूर ठिकाणी आत्महत्याही शेतकरी करतात कारण जेवढी लागवड दरी असते तेवढेही सुद्धा वापस पैसे मिळत नाही शेतकऱ्याला जो भाव जुन्या काळामध्ये होता तोच भाव आता आलेला आहे परंतु त्याला लागणारी जे खते आहेत भरपूर टिका भरपूर ठिकाणी लागणारी जे वेगवेगळी सामाने आहेत त्यांचा खर्च वाढलेला आहे तो खर्च जरी शेतकऱ्याचा निघाला नाही तरी त्यांनी तरी ते शेती करतच आहे कारण त्यांना दुसरा मार्ग नाही आहे परंतु आता ज्या नवीन पिढीला दुसरा मार्ग मिळाला आहे तर शेतीमध्ये ते माघार घेत आहेत शेती करायला भरपूर लोक मागे घेतात कारण त्याचं प्रमुख कारण हेही आहे की श शेतीमध्ये खर्च भरपूर असतो मेहनत भरपूर असते पण त्या मेहनतीला फळ मिळत नाही त्या मेहनतीला तेवढे पैसे मिळत नाही जेवढे मिळायला पाहिजे शेतीमध्ये आमच्या भरपूर प्रकारचे पालेभाज्याही विकल्या जातात पालेभाज्याही लावल्या जातात त्या विकतात परंतु ते जर त्यात काही किडे आले काही आले तर ते सगळे मेहनत ते त्याला लागलेल्या बीबियाणे सगळे वाया जातात आणि त्याला कोणीही विचारत नाही त्याच्या काही अशा स्कीम आहे नाही की असं झाल्याने तुम्हाला मिळून जाईन म पैसे वापस तसं काही होत नाही उलटा शेतकऱ्याचा तो नुकसान होऊन जात जाते आणि तेवढं त्याचं वर्षही वाया जाते त्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणत्याही पर्याय उरत नाही